बदलत्या हवामा आमच्या बुलढाण्यात भा बुलढाणा विभागातली शेतीवर म्हणजे पूर येणे त्याच्यामुळे शेतमाल शेतीचा जे हे आहे ओलावा आहे तो पूर्ण ओढ म्हणजे ओलामुळे पीक खूप कमी होते आणि पूर दुष्काळ कडक कडक ऊ हवामान चक्रीवादळ गारपिटयाच्या मुळे आमच्या शेतीवर खूप नुकसान होतात आणि त्याला तोंड देण्यासाठी आम्हाला जसं की स स म्हणजे ते कापणी वगैरे झाली त्याच्यावर झाकून ठेवणे त्याची खूप काळजी घेणे त्याला फोडणे अशाप्रकारे आम्ही त्याची व्यवस्था करत असतो